नमस्कार घराच्या दारासमोर रांगोळी काढणे ही पण एक सांस्कृतिक परंपरा आहे त्यामुळेच तर घर आणि परिसर स्वच्छ राहतो आणि रंगीबेरंगी असे वापर जी बनवलेली रांगोळी असते ती मनं प्रसन्न करते आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ असल्यामुळे आत राहणारी आणि आजूबाजूला राहणारी लोक निरोगी राहतात ही सांस्कृतिक परंपरा आणि श्रद्धा म्हटलं तर आईवडील देवासमान असतात ही एक श्रद्धा आहे त्यामुळेच तर आईवडील वृद्ध झाल्यावर सुद्धा त्याची त्यांची देखभाल त्यांची मुलं चांगले आ म्हणजे देवासमानच करतात आणि दुसरी एक श्रद्धा आहे की नाग हा देव आहे आणि या श्रद्धेखालीच लोक त्याची हिंसा त्याची त्या त्याला मारत नाहीत आणि त्यामुळेच या श्रद्धेमुळेच शेतकऱ्याचा हा उंदीर खाणारा जो नाग आहे तो शेतकऱ्याचा खरा मित्र आहे तो त्यामुळेच जास्त प्रमाणात मारला जात नाही आईवडिलांना देवासमान मा मानण्याची आपल्या देशात भारत देशात श्रद्धा आहे त्यामुळेच एकत्र कुंडुब कुटुंबपद्धती आपल्याकडे अजूनही टिकून आहे आणि त्यामुळेच जगभरात भारत हा एक वेगळा देश दिसून येतो आपल्याला